आमच्या गावामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये एवढी भीड राहते की खूप त्याच्यानंतर ते शंकट चतुर्थी राहते संकष्ट चतुर्थी तेव्हा तर खूपच गर्दी राहते खूप एवढ्या गाड्या येतात की एवढ्या गाड्या येतात की खूप ट्रॅव्हल्स कार टू व्हीलर फोर व्हीलर खूप सारे त्या थार वगैरे खूप गाड्या गाड्या येतात आणि एवढे जात जातात गणपती मंदिरामध्ये की खूप गर्दी राहते तिथे गार्डन आहे छान गणपतीची मूर्त आहे खूप सारा आहे नंतर म्हटलं की आपली च बौद्धविहार बौद्ध विहारामध्ये तर छान मोठा डॉक्टर बाबासा आंबेडकरची मूर्ती आहे नंतर गौतम बुद्धाची मूर्त आहे मंदिर आहे छान पायऱ्या आहे वरती जायला पायऱ्या एकदम छान आहे आपण जर त्या र नाईटला जर त्या पायऱ्यांना बघितलं तर खूप छान दिसतात त्या पायऱ्या आणि तिथे म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारचे हे राहतात कार्यक्रम वगैरे राहते त्याच्यानंतर म्हटलं की आमची पिरबाबाची तिकडी पिरबाबाची तिकडी म्हणजे आमच्या घरामागेच आहे थोड्या दूर वरती जावं लागते तिकडीला वरती जावे लागते नंतर तिथे खूप मज्जा येते व झाडं वगैरे राहते तिथे एक मोठा साप आहे म्हणजे तो काही काही नशिबवाल्यांनाच दिसतो तो साप आम्हाला मला तर कधी दिसला नाही आहे पण माझ्या घरापाशी जी काकाजी आहे त्यांना तो साप दिसला आहे